आमच्याकडे शेती आहे पण शेतीत कसं आम्ही सोयाबीन पर सरकी डोबत असते तुरी लावते चणा गहू सगळंच पेरते निघते ते त्यांना शिजननुसार निघते हिवाळ्यामध्ये कापूस वगैरे निघते आणि निघालं की कसं त्यांना खूप जपावं लागते कापसाला कापसाला घरी आणावं लागते शेतातून बंडीत टाकून आणायचं घरी आणायचं घरी काप गाठोडे काढायचे मोजायचे व्यवस्थित लावायचे पुन्हा आपल्याला जेव्हा विकायचं असलं तेव्हा पण घरी गाडी आणायची गाडीमध्ये भरायचं गाडीमध्ये टाक रोजदार सांगायचे कापूस भराला कापूस भरला की मार्केटला नेतो आम्ही मार्केटला नेलं की कसं राहते क नेलं का भाव घरून असं एक राहते एक जण दुसरा सांगते दुसरा मार्केटला नेलं का भाव कसं कमी जास्त होऊन जाते मग कसं आम्ही मार्केटमध्ये गेलो की चर्चा करत असतो भाऊ आपण एवढं खर्च करत असते बा एवढं खर्च आहे एवढं बियाणं महाग आहे सगळं खत बियाणं सगळंच महाग आहे नं त्यानुसार काहीच शे म्हणजे भाव नाही आहे बा कापसाला म्हणून आपण सगळ्यासोबत चर्चा करत असतो आणि तिथे नेलं का तिथे कापसाला लिलावामध्ये घट घाट लागतेच कमी जास्त होऊनच जाते कापसामध्ये खूप म्हणजे नसं पिका पाण्यामध्ये कसं नुकसान राहते कास्तकारांचं त्यांना की नाही काहीच मिळत नाही आणि मग आता छोटा मोठा बिजनेस म्हणून मग आता कापसामध्ये जसं तुरी झालं ह्याच्यात कसं सालानुसार काही पिकत नसल्याच्याने मग आपल्याला पोट भरण्यासाठी बिजनेस म्हणून आम्ही ग शेतीमध्ये थोडं भाजीपाला टाकत असतो मेथीज पालक सांबार वांगी भेंडी चवीच्या शेंगा आणि मग ह्या पण आम्ही खूप सेवा करावं लागते त्यांना एवढं जपावं लागते की खूपच ते जपून आम्हाला की कसं करायला लागते मार्केटला न्यायला लागते डायरेक्ट मग आम्ही मार्केटला नेत असतो जास्त भाजीपाला असला तर मोठ्या मार्केटला नेऊन टाकतो जर कमी जास्त असला तर आम्ही स्वत च घेऊन मार्केटमध्ये बसत असतो